खुल्या पाण्यात पोहत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की पा पाण्याचा प्रवाह किती जोरात वाहतो आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष असायला हवं किती खोलामध्ये तुम्ही पोहणार आहात तुमचा स्टॅमिना किती आहे त्यानंतर तुम्ही कशा पद्धतीचे आतमध्ये दगड आणि हे आहेत याचा तुम्ही विचार केला पाहिजे की किठे खडकामध्ये तुमचा पाय अडकू शकतो का तर या सगळ्या गोष्टी कारण तलावामध्ये पोहत असताना न नॅचरल तलाव असेल तर त्याच्यामध्येही या गोष्टींचा विचार करावा लागतो पण खुल्या पाण्यात पोहत असताना तर अत्यंत सुरक्षिततेचा विचार करूनच आपण पोहायला सुरुवात केली पाहिजे